हां मनीषा कुडाळकर का मी तन्वी बोलते आहे आणि मी ॲक्च्युली इंक्वायरीसाठी तुम्हाला कॉल केला होता मला थोडी माहिती हवी होती मला तुमचा नंबर मिळाला सोशल मीडियावरून की तुम्ही टु म्हणजे टूर अरेंजमेण्ट करतात राइट हो तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला कॉल केला होता तर मला तुम्ही सांगू शकता का की तुमचं म्हणजे कसं काय पॅकेज आहे किंवा तुम्ही कुठले कुठले स्पॉट फिरवतात मला मला म्हणजे असं ऐतिहासिक स्थळं बघायची होती कारण की मला माझे जे लहान भाऊबहिणी आहेत हो हो माझे लहान भाऊबहिणी आहेत त्यांना घेऊन यायचं होतं त्यामुळे तर मग मला सांगू शकता का हो मला ॲक्च्युली तर रायगडच बघायचा होता माझा आवाज येतो आहे का आता नीट हो तर मला रायगडावर रायगडाचं म्हणजे बघायचं होतं की कसं काय तुमचं पॅकेज आहे किंवा राहण्याची सोय कशी आहे तिथे

आम्ही मुंबईवरनंच येणार आहोत ओके आणि त्यात ओके

हो हो अर्थातच म्हणूनच आम्ही तुम्हाला संपर्क केला की तुम्ही आम्हाला गाईड करू शकाल नाही नाही तुमचीच गाडीने कारण आम्ही मुंबईमार्गे येणार आहोत तर आम्ही शक्यता आम्ही ट्रेननीच येऊ आणि त्याच्यानंतर मग तिकडनं बस वगैरे करून पायथ्यापर्यंत येऊ तर त्याच्यामुळे नंतर जर काही असेल तर तुम्हीच आम्हाला तिकडे फिरवा आणि त्याच्यामध्ये तुमचं इन्स्ट्रक्शन्स वगैरे गाईड वगैरे सगळं त्याच्यातच इंक्लूड असेल ना आम्ही तीन जण आहोत बरं बरं अच्छा ओके ओके आणि जर मी ऐकलं होतं की रायगडावर टेंट बांधून पण राहता येतं तर त्याची काही सोय होईल का

ओके ठीक आहे चालेल हरकत नाही मी तुम्हाला उद्यापर्यंत कळवते ठीक आहे थँक्यू